भारतीय समाजात क्रिकेट हा अत्यंत आवडीचा खेळ आहे सर्वांच्या खास करून भारतातील पुरुषांना आकर्षित करणारा किंवा रममाण करून ठेवेल असा खेळ हा क्रिकेट आहे आणि भारतात क्रिकेट जगतात सचिन तेंडुलकरला क्रिकेटमधील बादशहा किंवा क्रिकेटचा देव असं मानलं जातं त्याच्यानंतर रोहित शर्मा आहे जसप्रित बूमरासारखा चांगला बॉलर आहे विराट कोहलीसारखा चांगला बॅट्समन आपल्या भारटात भारताच्या क्रिकेट टीममध्ये आहे त्याच्यानंतर अजिंक्य रहाणे युवराज सिंग होता शार्दूल ठाकूलसारखे नवीन माणसं आहेत असे अनेक जणं ह आपल्या भारतातल्या क्रिकेट संघात आहेत आणि ते उत्तम कामगिरी बजावत आहेत त्याचबरोबर त्यांच्या कामगिरीमुळे तेच व प्रसिद्ध होत आहेत लोकांमध्ये त्यांची चर्चा होते वा हवा होते आणि अशा प्रकारे भारतात क्रिकेटला सगळ्यात जास्त पसंती दिली जाते इतर खेळांच्या मानाने पण त्याचबरोबर कबड्डी हॉकी मॅरेथॉन म्हणा धावण्याचा या सगळ्या खेळांना पण मान्यता प्राप्त आहेत हे सगळे खेळ पण सगळ्यात जास्त प्रमाणात जर कुठला खेळ खेळला जात असेल भारतात किंवा त्याबद्दल बोललं जात असेल तर तो क्रिकेट आहे म्हणजे मग महिलांच्या बाबतीतही भारतात क्रिकेटबाबत बरंच बऱ्याच चर्चा होत असतात आणि त्यातही अनेक महिला खेळाडू आहेत ज्या स्वत चं नाव उमटवत आहेत या क्षेत्रात येऊ पाहात आहेत त्याच्यानंतर बॅडमिंटनसारख्या खेळात सानिया मिर्झा सायना नेहवाल या खेळाडू आहेत पीवी सिंदू आहेत अशी अनेक उदाहरणं सांगता येतील जे भारतातील वेगवेगळ्या प्रकारच्या खेळात ज्यांनी आपलं नाव गाजवलं आहे असं म्हणता येईल